माझा मोबाईल नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा नंबर आहे आणि मी ते बिल भरला आहे तरी पण तिकडून म्हणजे नोटिस आला की बिल नाही भरला आहे तर तुम्ही म्हणजे त्याच्यावर ॲक्शन घ्या की बिल आम्ही भरून असूनसुद्धा पण बिल न भरण्याची म्हणजे नोटिस येऊन ते म्हणजे नोटिस आला आहे की बिल नाही भरला आहे म्हणून तुम्ही खात्री घ्या त्याची की आम्ही बिल भरलं आहे आणि तुमच्याकडे ती बिल भरलेलं नाही आलं तर आम्ही माझ्या मोबाईलचं बिल मी भरून माझं मोबाईलचं बिल भरून तयार आहे